हॅलो हॅलो नमस्कार सर सर मी सुजित इंगळे बोलत आहे सर सर मी तुमच्या क्लासमध्ये शिकायचो सर बघा पहिले दोन वर्षांपहिले स स सर मला तुम्ही कोचिंग क्लास चालू केले ना सर ते याचे स्पर्धा परीक्षेचे रेल्वे बँकिनसाठी हां सर मला ते जर कोचिंग क्लासेस लावायचे होते नाय किंवा माझा मला प्रिपरेशन करायची आहे करा सर सर या बँकिंग सर

ओ हो सर मॅथेमॅटिक्स तर सर चालूच राहते सर इंग्लिश हो सर सर सर पहिला टेन्स एक सिंपल सिंपल टेन्स सेकंड टेन्स पास्ट टेन्स अँड थर्ड टेन्स फ्युचर टेन्स सर इंग्लिश ग्रामर्समध्ये पी वी चे चेंज दी वॉईस अँड टेन्स सर अजून वगैरे वगैरे हे सर सर एवढं नाही माहीत पण आता जे आता जे माझी माझं ट्वेल्थ होतोय ना ट्वेल्थ आता खत खतम होण्याचं आहे हे आहे आता तर सर त्यात ट्रिग्नोमेंट्री हे ट्रिग्नोमेंट्री अजून इंटिग्रेशन हे हे जे हे मॅथ्सचं असं सर हो सर ते जी एस टी सी जी एस टी ते वगैरे वगैरे असते ना सर त्यात

सर क्लासेसची फी किती होईल सर त्याचा सर हे काय सर टायमिंग ठीक आहे सर ठीक आहे सर तुम्हाला उद्या मी कॉल करून सांगतो आणि माझ्या आईवडिलांना सांगतो की असे जे आहे म्हणून हां ठीक आहे सर हां ठीक आहे सर ठेवतो